माझ्या परिवारात जवळजवळ सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत म्हणजे आम्ही दोघं पतीपत्नी आणि माझ्या दोन मुली मुलगा आणि माझा नातू हो अर्थात नातवाकडे फोन नाही पण आमचा कोणाचा तरी फोन त्याच्याकडे असतो सगळ्यात प्रथम म्हणजे सर्वजण काम करण्यासाठी ऑनलाईन काम हल्ली कोरोनाच्या नंतर वर्क फ्रॉम होम ही संकल्पना खूप रूढ झाली आणि त्याच्यामुळे लॅपटॉप किंवा फोनवर त्यांचा वेळ त्यांना द्यावा लागतो पण काही कारणासाठी खरोखरच स्मार्टफोन उपयोगी आहे आता उदाहरणार्थ मला गाण्याची आवड आहे तर वेगवेगळी गाणी मी यूट्यूबवर ऐकते एखादं गाणं माहीत नसेल तर एखादं संगीतकाराचं फक्त नाव टाकते आणि मग त्यानी संगीत दिलेल्या गाण्यांची माहिती मला मिळते त्यामुळे बरीचशी माहिती मला उपलब्ध होते आणि त्याच्यानंतर काही कार्यशाळा हल्ली ऑनलाईन असतात आणि त्याचा लाभ घेण्यासाठी देखील मला स्मार्टफोनची आवश्यकता असते काही वस्तू मागवता येतात ॲमेझॉनवरनं मागवण्यासाठी बऱ्याच वेळा ओ टी पीचा आधार घ्यायला लागतो आणि ओ टी पी स्मार्टफोनवरच येतात त्यामुळे काही चांगल्या वस्तू मी घरबसल्या खरेदी करू शकते मध्यंतरी मी म्युझिक थेरपी ॲडवान्स कोर्स केला तो सुद्धा माझा ऑनलाईन असल्यामुळे मला स्मार्टफोनचा चांगला उपयोग झाला नंतर त्याचा प्रोजेक्ट करण्यासाठी मला विविध रागांची माहिती हवी होती राग कोणते कोणत्या वेळेला गातात त्या रागातली गाणी मग ती डाउनलोड करण्यासाठी मला यूट्यूबचा आधार घ्यावा लागला त्याच्यानंतर गुगलकडनं मला काही माहिती मिळवावी लागली तर अशा त्या अभ्यासक्रमाचा एक आवश्यक असा घटक म्हणजे स्मार्टफोनच होता तर अशा रितीने मी बरीच नवीन नवीन गोष्टी या स्मार्टफोनद्वारा शिकले आणि अशी शिकत राहीन त्यामुळे तो एक वरदान असंच म्हणावं लागेल पूर्वीच्या काळी एवढी शिक्षणाची खूप मार्ग माध्यमं नव्हती त्यामुळे शाळेत कॉलेजमध्ये जे शिकलो आणि घरगुती संस्कारातून जे शिकलो तेवढंच फक्त पुढे चालून जायचं पण आता या वेगवान युगात राहण्यासाठी नक्कीच स्मार्टफोन हाच आपला साथीदार असतो पूर्वी म्हणायचे रोटी कपडा मकान तर आता म्हणू रोटी कपडा मकान और एक स्मार्टफोन इतकं त्याचं गरज भासते आहे स्मार्टफोन उपयोग केला तर खरोखरच त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला घेता येतात मी तर माझ्या बाबतीत म्हणेन की मला विविध पुस्तकांचंसुद्धा मी त्या साईटवर जाऊन पुस्तकांचंसुद्धा वाचन करते म्हणजे त्यासाठी मला लायब्ररीत जाऊन पुस्तक आणा मग परत वेळेत परत करा हे सर्व न करता मला मी तिथे जाऊन पुस्तकदेखील वाचू शकतो तर अशा खूप मला फायदा झाला आहे पुस्तक वाचन संगीत नंतर वेगवेगळे गाण्यांचं ऐकणं ह्या माझं छंद आहे मी बागकाम करते तर बागकामासाठी काय आवश्यक आहे तर बरेचसे व्हिडिओ त्याच्यावर येतात मग मला त्या व्हिडिओ बघून त्याचा मला उपयोग करता येतो नंतर मला खाण्याच्या गोष्टी म्हणजे पाककलेमध्ये खूप रस आहे त्यामुळे मी बऱ्याचशा रेसिपीजसुद्धा मला तिथे बघता येतात आणि मग माझ्या त्या सूचना वापरून युक्त्या वापरून मी माझ्या परिवाराला देखील खाण्याचा आनंद देऊ शकते अशा रीतीने माझे सगळे छंद मी जोपासते आणि यासाठी मला स्मार्टफोनचा खूप उपयोग होतो आणि या ह्या पिढीला खरोखरच भाग्यवान आहेत की त्यांना एक बटनावर सगळी माहिती मिळू शकते जी आम्ही पूर्वी अनुभवातून आई आजी यांच्याकडून घ्यायचो पण आता गुगलला एखादा प्रश्न टाकला की समाधानकारक उत्तर नक्कीच मिळते त्यामुळे याचा उपयोग चांगल्या दृष्टीने केला तो खरोखरच स्मार्टफोन एक वरदान ठरेल असे मला वाटते